हॅलो हां बोला हो हो सद कालच नविन स्टॉक आलेलं आहे तुम्हाला काय पाहिजे

हो आहेत की नवनीतचे पण आहेत

त्यांना प्रश्नपत्रिकेचा संच सराव संच आहे सध्या तर नाही तुम्हाला पाहिजे असेल तर मागवतो हां बरं बरं किती पाहिजे आहेत

हो घरपोस करायची पण सोय आहे आणि कधीपर्यंत पाहिजे तुम्हाला हे बरं बरं ठीक आहे मी आदी बघते स्टॉक किती उपलब्ध आहे ते आणि ते बघून हां नसेल जे काय आहे हो हो ऑनलाईन पण आहे स्कॅनरवर पण पाठवू शकता फोनपे गुगल पे पण आहे हो हो हो